हो बोला हा अच्छा ठिक है कोणच्या वर्गामध्ये फर्स्ट स्टँडर्ड आधी तो कोणच्या शाळेत होता अच्छा ठिक आहे तर आमच्या शाळेमध्ये एक वेगळी प्रोसेस आहे आम्ही मुलाच्या इंटरव्ह्यू बरोबर पेरेंट्सचा सुद्धा इंटरव्ह्यू घेत असतो त्यामुळ तुम्हाला मला प्रत्यशात भेटाव लागेल हा तुम्ही सोमवारला येऊ शकता आणी मला भेटू शकता हो तुम्हाला एक फॉर्म आम्ही देऊ तो तुम्हाला फॉर्म भरण पडेल आणी जेवढी फी सांगेल आम्ही तेवढी फी तुम्हाला पे करण पडेल हा आमच्या शाळेत आमच्या शाळेत म्हणजे एका विद्यार्थ्याची फी एक लाख रुपये आहे आम्ही फी जास्त असल्यामुळे आम्ही जास्त फॅसिलिटी पण प्रोव्हाइड करतो मुलाना फर्स्ट स्टँडर्ड पासून फोर्थ स्टँडर्ड पर्यंत हा आणी आमच्या शाळेत अनुभवी शिक्षक लोक आहेत आणी आम्ही डिजिटल टेक्नॉलॉजीने मुलांना शिकवत असतो आणी त्यांच्या शिक्षणा बद्दल आम्ही त्यांची म्हणजे स्पोर्टस् मध्ये सुद्धा गोडी निर्माण करत असतो आणी बऱ्याच च्या काही अश्या ॲक्टिव्हिटी आहेत जे आम्ही करत असतो हो आम्ही मुलाचाही इंटरव्ह्यू घेऊ आणी तुमचाही इंटरव्ह्यू घेऊ आणी तेव्हा मग आम्ही सिलेक्ट करू की तुमचा मुलगा कॅपेबल आहे की नाही आमच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी हो हो तुम्ही सोमवारला सकाळी दहा वाजता शाळेमध्ये येऊन जा मी तुम्हाला भेटू जाईन नाही नाही काहीच नाही तुम्ही फक्त शाळेमध्ये या आणी त्यांना म्हणजे प्रिन्सिपल सोबत भेटायची माझी अपॉइंटमेंट तुमच्या जवळ फिक्स आहे म्हणा ते तुम्हाला भेटून देईल ओके ओके